नुकत्याच जन्मलेल्या मुलांना स्वच्छ वातावरण मिळण्यासाठी पहिला खरंतर स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आईपासून आईने स्वच्छता बाळगली तरच त्या मुलांपर्यंत ती पोचू शकते त्यानंतर येथे त्या कुटुंबाचा भाग येतो कुटुंबामध्ये पण प्रत्येकानं स्वच्छतेची म्हणजे स्वच्छता राखण्यात हिस्सा घेतला पाहिजे घरातील केरकचरा म्हणा किंवा नुकतेच जलमलेलं बाळ आहे तर त्याला खा स सभोवतालचं वातावरण हे म्हणजे असं स्वच्छ लागतं किंवा जास्त गर्दी गों गोंधळ गैरे असं चालत नाही तर ती काळजी पण सु घेतली पाहिजे घरातल्या व्यक्तींनी पुन्हा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता महत्त्वाची आहेच पण त्याबरोबर खाणंसुद्धा महत्त्वाचं आहे पुन्हा घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा केरकचरा जिथल्या तिथं ठेवला पाहिजे पुन्हा दार व संध्याकाळी सायंकाळी दारंखिडक्या वगैरे पूर्ण म्हणजे रोज रोजची येणारी धूळ ही कशी थांबवता येईल सकाळचं वातावरण मुलासाठी चांगलं असतं तेव्हा एक वेळ घरातील दारंखिडक्या ओपन असतील तर चालतात पण नंतर संध्याकाच्या वेळी जेव्हा धूळ वगैरे येते जास्त गाड्यांचा जिथे जास्त ये रहदारी असते त्या ठिकाणी तरी पूर्ण पॅक घर पाहिजे जेणेकरून मुलाला काही त्रास होणार नाही आणि घरातल्या व्यक्तींनी पण अशी काळजी घेतली पाहिजे की आवाज दंगा वगैरे गोंगाट काही करता कामा नये घरात येणाऱ्या व्यक्ती या स्वच्छतेने म्हणजे घराच्या बाहेर पाणी वगैरे सगळी सोय ठेवली पाहिजे कोण कुठून येतं आहे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आतमध्ये एन्ट्री करायच्या आधी घराच्या बाहेर पाणी पाहिजे त्याच्यामध्ये कडुलिंबाची पाने वगैरे हे असे उपाय आपणसुद्धा करू शकतो जलमलेल्या मुलासाठी हे खूप म्हणजे फायदेशीर आहे